महाराष्ट्रामध्ये लेझिम हा प्रकार खेळला जातो खेळातला पारंपरिक खेळामधला तसंच गणपतीच्या काळामध्ये ढोल हा मिरवणुकीमध्ये चांगल्या प्रकारे ढोल वाजवण्याचं प्रदर्शन केलं जातं तेव्हा हे न पर्यटकांना नक्कीच पाहायला आवडेल अशा प्रकारचं खेळले जातात ढोल आणि लेझिम